आमच्याकडे निगेटिव प्रोडक्ट म्हणजे टी वी आहे टी वी हा नाही का खूप लहान मुलांसाठी कार्टून वगैरे बघत असतात कार्टूनमध्ये ते ते ए एवढे गुंग होऊन जातात पात असताना की त्यांना जेवणाचं वगैरे काही आठवण राहात नाही व त्यांना आठवण करून द्यावं लागते सकाळी उठले की टी वी लावली मग संध्याकाळपर्यंत मग त्यांचं झोपतपर्यंत त्यांची टी वीच ऑन राहात असते आजकालचे हेच्यामध्ये लेडीज वगैरेसुद्धा खूप टी वीवर सिरीयल वगैरे बघत असतात म्हणून सिरियल्स मुळे त्यांचं काही लक्ष नाही राहात कामावरती वगैरे ज्या म्हणजे स्वयंपाकावरती वगैरे काही लक्ष वगैरे देत नसतात ही हा ही टी वीचीबद्दल काही निगेटिव थिंग्स आहे